लोकांना जास्त तर पुण्यामध्ये जायला आवडतं कारण की पुण्यामध्ये सगळ्यात जास्त थंड वाता वातावरण असतो तिथे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो काहीअसो तिथे ऑलव्हेज एनी टाईम थंड वातावरण वातावरणच असतो कारण की तिथे पहाडी एरिया आहे तो पूर्ण आणि तिथे लोक पावसाळ्यामध्ये जास्त फिरायला जातात कारण की तिकडून लोणावळा खूप जास्त जवळ आहे लोणावळामध्ये लोक जातात तिथे छान म मजा करतात इन्जॉय करतात आणि तिकडे जास्तीत जास्त पाऊस असतो तिथले सीन्स बघण्यालायक असतो आणि तिथले फेमस पुण्यामधलं मिसळपाव आहे तिथून जेजुरी वगैरे खूप जास्त जवळ आहे आणि तिथले लोक कल्चर सिटी वगैरे ती एक नंबर खूप छान खूप सुंदर सिटी आहे बघण्यालायक आहे